मी जेव्हा लहान होते तेव्हा शिवाजी महाराजांचा धडा होता आहेत गड आला पण सिंह गेला तेव्हा तानाजी मालुसरे जो आहे त्यानी कोंढाणा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की कोंढाणा किल्ला आपल्याला जिंकायचं आहे तर तो अतिशय दुर्गम असा किल्ला होता पण तानाजी मालुसरे आणि त्यांच्या साथीदाराने ज्याप्रकारे त्यांनी तो जिंकला आणि त्याच्यामध्ये त्या प्राण्याची म्हणजे त्या घोरपडीची जी काही सहाय्यता घेतली ते वाचून अगदी म्हणजे असं खूप माझी च ऊर जे आहे त्या अभिमानाने भरून निघालं ती वारंवार ती गोष्ट वाचावी अशी वाटते